हॅलो हांं दादा महाराष्ट्रामध्ये आलो होतो मी थोडी खरेदी हां थोडी खरेदी आणि फिरायचं पण होतं

बरं ते काय तरी कोल्हापूरमध्ये पायताण चप्पल असं ऐकलेलं आहे फेमस आहे खूप

हो का आणि हां ते आईला साडीसुद्धा घ्यायची होती

बरं बरं बरं मी उद्या येणार आहे पिकअपला ये तू मला बरं बरं आहे मी मुंबई एयरपोर्टला ते आठ वाजता सकाळी हॅलो मुंबई एयरपोर्टला आठ वाजता सकाळी

ओके ओके ओके दादा बरं बरं काय हरकत नाही चल हां हां जाऊ आपण

फ्लाईटनं आलो फ्लाईटनं

बरं बरं हां चल हां बरं बरं